रिकामा वेळ तर आपण कोणत्या पण गोष्टीमध्ये घालवू शकतो परंतु आमच्या वाशिमसारख्या ठिकाणी एक मॉल आहे राठी बाजार तिथे जाऊन आम्ही रिकामा वेळ घालवू शकतो एखादी वस्तू परचेज करणे किंवा काही खरेदी करायची असेल काही तरी तर तिथे आम्ही आमचा वेळ घालवतो आणि दुसरं म्हणजे मल्टिप्लेक्स जे पाटनी कमर्शियलमध्ये आहे मुवीप्लेक्स तर तिथे आम्ही आमचा रिकामा वेळ घालवण्यासाठी मल्टिप्लेक्स म्हणजे वाशिममध्ये एकच मल्टिप्लेक्स आहे तर तिथे आम्ही आमचा रिकामा वेळ घालवण्यासाठी मुव्हीज बघण्यासाठी जातो